आमच्याकडे जास्तीजास्त पुरणपोळी ही खूप फेमस आहे आणि हस्तकला म्हटल्यानंतर तर त्याच्यामध्ये लोकरीपासनं विविध अशा काही वस्तू तयार करता येतात परंतु ताटावरचे झाकण परत दाराला लावायचं तोरण झुंबर हे अशा अनेक विविध गोष्टी ह हस्तकलेनी तयार होत असतात आणि तसेच कपड्यांचं म्हटल्यानंतर आमचा पेहराव लुगडं परत साडी हे अशी आमचे पेहराव आहे आणि हस्तकला म्हटल्यानंतर लोकरीपासनं बाहुली तयार होते दाराचे तोरण होते परत स्वेटर होते तर आमच्याकडे जास्तीजास्त दाराचे तोरण आणि स्वेटर वगैरे असेही विणल्या जाते